आम माझं गाव एक रानात आहे ज्याच्यामुळे आजूबाजूला शेतं आहेत थोडंसं जंगल आहे त्याच्यामुळे तिकडे साप असतात बऱ्यापैकी लोकांना कधी कधी साप पण चावलेले आहेत पण साप जरी आ माझं गाव शेतांमध्ये आणि रानामध्ये असलं तरी तिथे दवाखाना आहे त्याच्यामुळे जर एखाद्याला एखाद्या व्यक्तीला जर साप चावला तर आम्ही काही दुसरं आयुर्वेदिक किंवा दुसरं काय उपचार करत नाहीच दवाखान्यातच नेतो घरगुती उपचार करत नाही दवाखान्यात जाऊन डॉक्टरनी जे औषध दिलेलं असेल किंवा जे इंजेक्शन दिलेलं असेल जेणेकरून तो व्यक्ती लवकर शुद्धीत येईल तेच आम्ही करतो त्याच्याशिवाय दुसरं काही करत नाही